आमच्या भागामधे जनावरांचे डॉक्टर आहेत आणि ते प्राण्यांना निरोगी ठेवण्यासाठी खूप चांगला आपल्याला सल्ला देतात आणि आपल्या प्राण्यांना जर का प्राणी आपला शेळी गाय म्हैस बैल हे चारा वगैरे खात नसले तर आम्ही त्यांना बोलून घेतो आणि ते आल्यानंतर योग्य ती टेटमेंट करतात इंजेक्शन मारणे गोळ्या वगैरे देणे ओव्याची धुर्नी देणे अशा खूप काही गोष्टी ते सांगतात आणि प्राण्यांकडे खूप चांगल्या पद्धतीने त्यांचं लक्षपण आहे ते आठवड्यातून एक एक वेळेस येतात राऊंडपला काही प्रॉब्लेम असला तर तेपण खूप मदत करतात आणि प्राण्यांची चांगली तपासणी करतात